हा सध्या कडक उन्हाळा चालू असल्यामुळे अशी जे रोपं असतात की जेणेकरून जे नाजूक असतात किंवा फुलांची रोपं सजावटीची रोपं जे असतात छोटी की त्याला आपण खूप अवघड जाते त्याला जपणं कारण खूप ऊन असल्यामुळं त्यांना ते ऊन सहन होत नाही त्यांचे एकतर ते एकतर नाजूक असतात ते आणि फुलांची रोपं फुलं पहायला गेलं तर उमललं तर दुपार एक दोन तासात ते कोमजल्यास कोमजून जातात मग अशा या कडक उन्हाळ्यात किंवा कडक थंडीमध्ये ह्या रोपांची काळजी कशी घेतली पाहिजे की जेणेकरून उन्हाळ्यामध्ये त्या रोपांना जास्त ऊन लागू नये किंवा एक एक त्यांना एक सप सुप चांगलं वातावरण मिळावं त्यांना पोषक वातावरण मिळावं त्यासाठी त्या जागी ठेवणं किंवा त्यांना वेळोवेळी चांगलं पाणी देणं आणि थंडीच्या दिवसांमध्ये पण काय होतं खूप थंडी पडल्यामुळं पण त्याचे पानं काय होतात जळून जातं आणि ते रोपंही जळून जातात त्यावेळेस पण आपण जास्त वारा न लागू न अशा ठिकाणी त्या रोपांना ठेवलं पाहिजे आणि ते छोटे असल्यामुळं काय होतं की कडक उन्हाळा त्यांना सहन होत नाही आणि कडक थंडी त्या रोपांना सहन होत नाही तर या पद्धतीनं आपण त्या छोट्या रोपांची किंवा ज्या सजावटीचे जे असतात ते तर छोटेच असतात त्याच्यामुळे त्याची पण आपल्याला चांगल्या पद्धतीनं काळजी घेतली पाहिजे